आपल्या आविष्यामध्ये एकाग्रता ह्याची आपल्याला फार आवश्यकता आहे एकाग्रतेमुळं आपल्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा विचार करता येते त्यामुळे आपल्याला प्रत्येकाशी सुसंवाद साधताना शांतपणे आणि विचाराने प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून सांगून देण्यात येते आणि एकाग्रता असल्यामुळे आपल्या शारीरिकदृष्ट्या सुध्दा व्यवस्थित राहतात आपल्या मेंदूवर सुध्दा त्याचा कंट्रोल करून आपण पुढच्या योगासाठी चांगल्याप्रक चांगल्या प्र प्रत्येकाने तयार राहतो त्यामुळे आपल्याला शारीरिकदृष्ट्या चांगलं राहते एकाग्रता हे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग पडलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्तीतजास्त करून शांतता म्हणजेच एकाग्रता वापरल्या जाते